हो पुस्तक वाचनाची आवड असल्यामुळं इतर गोष्टी इतर कादंबऱ्या किंवा इतर विषयांची पुस्तकं जर आम पाहिजे असतील तर आमच्या जवळपास एरियामध्ये आमच्या सेकेंड हँड स्वस्त पुस्तकांचे दुकानं उपलब्ध आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये वाचनविषयक आवड असलेले पुस्तकं आपल्याला मिळू शकतात आणि ज्या अभ्यासाविषयी किंवा शालेय शिक्षणाचं जे लागणारे पुस्तकं आहे ते पण आम्हाला तिथे चांगल्या स्वस्त दरामध्ये सेकंड हँड दु पुस्तकं मिळतात